आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत असताना साधारणतः आपल्या ज्या लोककला आहेत यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत असतो त्यामध्ये लोककला महाराष्ट्राची असेल किंवा कोकणातील विविध कला असतील अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत असतो आणि साधारणतः स सणाच्या दिवशी त्या त्या सणाला जे जे परंपरेने चालत आलेले जे पदार्थ आहेत ते पदार्थ करून देवाची व्यवस्थित पूजा करून नवीन कपडे धारण करून सण आम्ही साजरे करत असतो